ग्रामीण आणि शहरी भागामध्ये खेळ खेळण्याचा काय फरक असतो हे मला माहीत आहे खेळ खेळण्याचा फरक कसा असतो ग्रामीणमध्ये मुलांच्या विकासाला चालना मिळत नाही कारण त्यांना बाहेर स्पर्धेसाठी जात येत नाही आणि शहरी भागामध्येे खेळ खेळण्यास खेळ खेळण्यात जर उत्सुक असतात जर विद्यार्थी तर तर ते ग्र शहरी भागामध्ये खेळ खेळतात तेव्हा ते विविध प्रकारच्या अकादमी हे लावत असतात तिथून त्यांना बाहेरच्या सिलेक्टर च्या नजरेत आल्यानंतर ते त्यांना लगेच तिथून उचलतात खेळण्यासाठी तर हा फरक आहे ग्रामीण आणि शहरी भागात खेळ खेळण्याचा हा फरक आहे